सध्या तर दगड गोळा करण्यासाठी स्टोन पिकर म्हणून एक असं मशीन आहे जी शेतातील डोंगराळ भाग झालं टेकळं झालं त्याच्यावर जे जे दगड जे आहे ते गोळा करण्यामध्ये मदत करत आहे कारण जर एक एखादी व्यक्ती खोदकाम करत असेल किंवा म शेतमजूर आहेत मजूर लोक आहेत ते त्यांना खूप वेळ लागतो डोंगराळ भागामध्ये शेती करायची असेल तर तिथले दगड गोळा करण्यासाठी तर त्या स्टोन पिकर नावाची मशीन जी आहे जी काढलेली आहे त्यातून ते सहज दोन तीन तासामध्ये सगळे दगड गोळा करा करायला सुरवात होते त्याच्यामुळे काय खर होतो होतो की लोकांना वेळ कमी लागतो जर समजा रस्ते बनवायचे असेल किंवा मग शेतीची कामं करायचे असेल शेती किंवा खरणी करायची असेल साफ करायची असेल शेतीला तर ती स्टोन पिकर नावाची मशीन खूप उपयुक्त ठरलेली आहे जेणे करून कमी वेळामध्ये ते जास्तीत जास्त काम करून घेत आहे